ठीक आहे नं मॅम आमच्या इथे वेगवेगळ्या कंपनीचे टी वी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी हे सगळे प्रोडक्ट आहे तुम्हाला कोणत्या कंपनीचा हवा आहे जसं आमच्या इथं कंपनी आहे हायर डायकिन अजून सोनी सोनी आणि एल जी वगैरे हे टी वी ची कंपनी आहे बाकी डायकिंग आणि पॅनासोनिक वगैरे हे ए सी ची कंपनी आहे आणि वॉशिंग मशीन वगैरे जशी वलपूलची वॉशिंग मक्शिंग आहे म्हणजे कमीत कमी प्राइसमध्ये तुम्हाला चांगलं माल मिळेल त्याचं अच्छा तो मॅम कंपन्या सगळ्याच चांगल्या आहे पण कसं आहे फक्त आपल्यावर असते ते यूज कसं करायचं तर वॉशिग मशीन जर पाहिली तर वलपूल कंपनीची वॉशिंग मशीन चांगली आहे आणि जर समजा तुम्हाला फ्रीज पाहायचं असेल तर एल जी कंपनीचा फ्रीज चांगला आहे बाकी जर टी वी वगैरे पाहायचे असले तर तुम्हाला एल जी आणि सोनी टी वी खूप छान आहे म्हणजे ते वर्षानुवर्ष टिकतात तुम्हाला काय बघायचं आहे अच्छा तशी तर मॅम न बारा ते पंधरा हजारापासून प्राइस सुरू होते पण त्याच्यावर ते आपल्यावर असते बत्तीस इंची वीस हजाराची आहे त्याच्यावर समजा जर घेतली आपण बेचाळीस इंची तर ते तीस ते पस्तीस हजारापर्यंत जाते आणि त्याच्यानंतर मग जसे जसे टी वी चे इंचेस वाढते तसे तसे भाव वाढतात ठीक आहे नं मॅम ठीक आहे मॅम जर तुम्हाला या कोणत्या प्रोडक्ट जर बा आवडले असेल तर मला सांगा म्हणजे मी तुम्हाला घरपोच सेवा देऊन देईल ठीक आहे